आमच्या नाशकामध्ये खूप काही आहे खायसाठी तुम्हाला जे काही पाहिजे ते आहे आणि महाराष्ट्रामधले सर्वात जास्त फेमस पाणीपुरी आहे पाणीपुरी तुम्ही एक वेळा खाल ना तर खूप वेळा खूप खूप खूप सारी खातच रहाल पाणीपुरी खूप फे फेवरेट आहे तुम्हीही पाणीपुरी एकवेळा ट्राय कर जरूरच करून पहा आणि अजून आहे ना वडापाव दाबेली समोसा चायनीज वेज नूडल्स कांदे भजे कढी पोहा कांदे पोहा साउथ इंडियन इडली दोसा सांबार वडा खूप काही आहे तुम्हाला काय पाहिजे यामधून हां बरं ठीक आहे ना आमच्या महाराष्ट्रामध्ये वडापाव हा खूप फेमस आहे तुम्ही कोणत्या पण या जागी जाल स्ट्रीट फूडवर जाल तर वडापाव तुम्हाला कुठे पण इझिली मिळून जाईल आणि वडापावची स्पेशालिटी हे आहे की जर वडापाव एक वेळा खाल्ला तर तो कधीही हमेशा हमेशा खातच राहते आणि तो डबेल जा डबल त्याठिकाणी जाईल आणि तो खातेच आणि दुसरी गोष्ट आहे समोसा समोसा तर एकदम सगळ्यांचा फेवरेट आहे महाराष्ट्रामध्ये तिसरी आहे सकाळच्या टायमामध्ये कांदे भजे आणि कांदे कांदा पोहा हा सकाळच्या टायमामध्ये उठल्याच्या बादमध्ये सगळेजणं नाश्त्यामध्ये कांदा पोहा हमेशा हम हमखास खातेच खाते तर मी तुम्हाला कांदा पोहा आणून देते तुम्ही तो एकवेळा ट्राय जरूरच करून पहा खूप छान आहे कांदा पोहा बरं आणि अजून काही तसं महाराष्ट्रामध्ये इडली दोसा पण मिळते जो दुसरी खूप छान छान राहते आमच्याकडला हो तुम्ही खाऊन जालच पक्क्यामध्ये तुम्ही एक वेळा खाल तर दुसऱ्यांदा जरूर यालच आमच्या दुकानामध्ये आमच्या रेस्टॉरंटमध्ये खूप छान इडली दोसा मिळत असते आणि सांबार वडासुद्धा हां रोज दहा दिवस तुम्हाला दहा पण दिवस न्यू न्यू नाश्ता ब्रेकफास्ट मिळेल ही आमच्याकडून तुम्हाला हमी आहे तुम्हाला मिळेलच नवीन नवीन काही पण

ब्रेकफास्टमध्ये कांदा पोहा आहे कांदे कांदे भजे आहे कढी पोहा आहे सिंपल पोहा आहे इडली दोसा आहे अजून सांबार वडी आहे सांबार वडा आहे आणि समोसा आहे आणि तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये येऊन जर चायनीज खायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये चायनीजसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे तसेच ते म्हणजे वेज मंचुरियन नॉन वेज मंचुरियन नूडल्स वेज नूडल्स सगळं आमच्या दुकानामध्ये आमच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला सर्व खायला मिळेल हो पक्क्यामध्ये याल कारण आमच्या दुकानामध्ये आमच्या मार्केटमध्ये आमचं दुकान खूप फेमस आहे आणि इथे जो पण येते व्यक्ती तो डबल तर या ठिकाणी येतेच येते

आमचं चोवीस तास तर तसं सुरू सुरूच राहते कारण येथे लांब ट्रॅव्हल्स वगैरे जाणं येणं करते रात्री आमचं बस स्टॅण्डपाशीच आहे रेस्टॉरंट त्यामुळे सर्वजणं रात्रीचे येणं जाणं करतेच प्रवासी तर आमच्या इथे रेस्टॉरंटमध्ये येते आणि आमच्या रेस्टॉरंटमध्ये राहण्याचीसुद्धा सोय आहे आमचं हॉटेल आहे तुम्ही त्या हॉटेलमध्ये येऊ पण शकता राहू पण शकता आणि जेवणाची पण काही प्रॉब्लेम नाही जेवण पण मिळते रहायला पण मिळते नाश्तासुद्धा मिळते हो बरं बरं ठीक आहे हो येते मग मी तुमच्यासाठी एक रूम बुक करू का जास्त काही नाही आहे फक्त चार हजार रुपये प्राईज राहील आणि चार हजार रुपयामध्ये तुम्हाला जेवण वगैरे सर्व काही भेटेल हो ठीक आहे ना ठीक आहे